आमच्या भागामधील वेगवेगळ्या कला प्रकारांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था या एक म्हणजे रा शी गोसावी कला निकेतन ही एक मोठी संस्था पूर्वापार चालत आलेली आहे त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे अभिनव कला विभाग इथेही कलाशिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे त्याचबरोबर दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट म्हणून एक आर्ट्स इन्स्टिट्यूट काम कार्यरत आहे यांच्यातर्फे ही कलेचं शिक्षण दिलं जातं त्यानंतर कुमावत संघ यांच्यातर्फे कला वि महाविद्यालये हे केलेली आहे इचलकरंजी येथे पुन्हा कला महाविद्यालय आहे त्याचबरोबर पेंढारकर कला महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालयं त्याचबरोबर शैक्षणिक ज्ञान देणारे महाविद्यालये अशी इथे उपलब्ध आहेत अशा या संस्थांमध्ये चित्रकला हस्तकला शिल्पकला या स्वरूपाच्या गोष्टींमध्ये शिक्षण दिलं जातं आणि या महाविद्यालयामधून शिक्षण घेऊन बाहेर पडणारी मुलं ही चांगल्या प्रकारे कार्यरत झालेली आहेत ती आज स्वयंपूर्ण होऊन स्वतःच्या पायावर स्वतंत्र व्यवसाय करत आहेत अशा या शिक्षण संस्था महाविद्यालये ही आमच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि ती चांगल्या परक्राने कार्यरत आहेत हे इथे आवर्जून सांगणे आवश्यक वाटते धन्यवाद